हं मॅम आपण ज्योती सुपरमार्टमधून बोलत आहात का मॅम मी मला तिथे शॉपिंग करायची होती तर त्याबद्दल मला असं म्हणजे जे माझ्या इकडे एक फेस्टिवल आहे म्हणजे माझ्या ताईचं लग्न आहे मला थोडं जास्त सामान पाहिजे होतं म्हणजे जे किराणा वगैरे जे असतं ना हा तर ते पाहिजे होतं तर त्यामध्ये मला थोडी तुम्ही माहिती सांगू शकतात का आता हो हो पूर्णच लागेल आम्हाला हो हो सर्वच हा तर मॅम मला थोडंसं जास्त सामान पाहिजे होतं थोडं काही आपलं रेटींग वगैरे मध्ये काही कमी जास्त होऊ शकते का म्हणजे जास्त क्वांटीटीमध्ये घेतलं तर

हा हा

हा हा मला जास्त क्वांटीटीमध्ये जसं गहू लागेल तांदुळ लागेल त्यातच तेल लागेल जास्त क्वांटीटीमध्ये तीन गोष्टी लागणार तेलाचं काय रेटींग आहे मॅम आपल्याकडे

अच्छा अच्छा ठीक आहे मॅम मी मग तुमच्या याच्यावर हे पाठवून देऊ का लिस्ट पाठवून देऊ का म्हणजे कसं मी नागपूरला राहतो हा हा

हो हो मॅम ठीक आहे ना मग मी तुमच्या इथे येऊन तुम्हाला व्हिजीट देतो तिथे मग आपण आल्यावर भेटून घेऊ हो हो

ठीक आहे ठीक आहे